महाराष्ट्र राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी आणि तिला चालना देण्यासाठी सर्वाधिक योगदान जर कोणत्या गोष्टीचं असेल तर ते आहे मराठी भाषेचं मराठी भाषेच्या योगदानाशिवाय या राज्याची कोणतीही गोष्ट ही नेहमी अपूर्णच राहील कारण इतकं मराठी भाषेचं योगदान या यापूर्वीही राहिलेलं आहे आजही चालू आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आता तसा विचार केला तर ही मराठी भाषा जर असं म्हटली तर ती बारा कोसावरती बदलली जाते बोलीभाषेतले शब्द असतील नवनवीन शब्द जितका अभ्यास मराठी भाषेचा करावा तितका तो कमी पडेल प्रत्येक परिसरानुसार भौगोलिक ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर अनेक मराठी भाषेचे वेगवेगळ्या बोल्या आहेत मग गायरानी बोली असेल किंवा इतर बोली असतील त्यांचाही या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं जाणवेल की भरपूर खूप उत्साही असं वातावरण आहे ह्या साहित्यामध्ये अगदी बाराव्या शतकापासून ते आजपर्यंत ज्ञानेश्वरीपासून लिळा चरित्रापासून ते आत्तापर्यंत अनेक साहित्यिक लेखक कवी कवयित्री यांनी अशा ठिकाणी भरपूर असं योगदान दिलं आहे असं साहित्य निर्माण करून ठेवलं आहे म्हणजे प्रत्येक शतकातील साहित्याचा जर आपण अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की प्रत्ययातील मराठीतले शब्द आजही प्रचलित आहेत कशा पद्धतीनं मराठी भाषेचा विकास घे होत गेला आणि त्या मराठी भाषेबरोबरच आपल्या राज्याचा सांस्कृतिक कला आणि इतर परंपरेचा कशा पद्धतीनं विकास होत गेला या दोन्हीच्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर समतोल बघितला तर तो खूप महत्त्वपूर्ण वाटतो कारण मराठी भाषेने या राज्याची जी काय समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे ती जतन करण्यात खूप खूप खूप खूप योगदान दिलेलं आहे त्या ठिकाणी मग वाचन करणारे वाचक वर्ग असतील त्यांना त्याठिकाणी मराठीच्या भाषेतले शब्द आणि ह्या संस्कृतीचा नक्कीचा अभ्यास करून कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे याचं ज्ञान मिळत असतं याशिवाय अभ्यासमंडळाची स्थापना शासनाने केल्या आहेत त्या अभ्यास मंडळावरचे जे काय सदस्य असतील ते आणि त्यांचा जो अभ्यास असेल रिसर्च असेल त्याचा भरपूर फायदा या भाषेला आणि या संस्कृतीला जीवंत ठेवण्यासाठी होतंच आता मराठी संस् ब संस्कृतीचा विचार केला तर यामध्ये बरेच आध्यात्मिक असेल धार्मिक असेल सामाजिक असेल भौगोलिक असेल ऐतिहासिक असेल असे वेगवेगळे पैलू असतात या सर्व पैलूंना एकत्रित बांधण्याचं काम या मराठी साहित्यानं मराठी भाषेनं परंपरागत प्रत्येक पिढ्यानपिढ्या चालू ठेवलेलं आहे फक्त शिक्षित लोकंच या गोष्टीचा वापर करतात किंवा ही संस्कृती टिकवून ठेवतात असं नाही तर अनेक अशिक्षित लोक आहेत ज्यांना जी संत तुकारामांच्या ज्या काय गाथा आहेत त्यातल्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरितल्या ओव्या ह्या तोंडपाठ आहेत ही मौखीक परंपरा सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या भाषेनं टिकवून ठेवलेली आहे ती खूप आहे आणि याशिवाय या ठिकाणी विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात बरेच असे शासकीय विद्यापीठं आहेत खाजगी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठामध्ये सुद्धा एक अभ्यासमंडळ असतं भाषेसाठी एक स्वतंत्र संस्था कार्यरत असते ही भाषा आणि भाषेचे वेगवेगळे पैलू नवनवीन लेखक जे काय आप त्या कशा पद्धतीने लिखाण करतात याचा अभ्यास आणि अशा सर्व गोष्टींचा आपल्या राज्याची सांस्कृतिक परंपरा ही एक वर्षानुवर्षं कायमस्वरूपी टिकवण्यासाठी मराठीचे भाषेचे योगदान हे असंच राहणार आहे राहत राहणार आहे आणि पुढं चालत राहणार आहे ही परंपरा कुठेही खंडित होणार कारण नाही ही परंपरा कायमस्वरूपी चालूच राहणार आहे त्याबद्दल नक्कीच मराठी भाषेचं ऋण व्यक्त करणं हे तुमचं माझं आमचं सर्वांचं कर्तव्यच आहे